जेव्हा मी माझी फॅमिली मी बाहेर जेव्हा जातो चार पाच दिवस तेव्हा मग तो ज्या गार्डनमध्ये ते झाडं आहेत त्यांचा तो एक प्रश्न येतोच म्हणा पण त्यांची काळजी कोण घेणार काय तर त्याचंही सोल्यूशन काढलं आहे आम्ही ज्या आपल्या कोल्डड्रिंकच्या बॉटल्स असतात मोठ्या मोठ्या दोन लिटरच्या तर त्यांना त्यांचा ठिबक सिंचनासारखा वापर करून घेतो म्हणजे त्यांच्या बॉटलला आडवे करून त्याच्या झाकणाला होल पाडून तेथे कापूस किंवा धागा लावून तिथे त्याचा ठिबक सिंचन करून ठेवलं आणि माझ्या गार्डनमध्ये जेवढी झाडं आहेत तिथं बहुतेक झाडांना ती शिस्टम करून ठेवली आहे त्याच्यामुळं कधी असं पाण्याची कधी अशी हे तर होत नाही म्हणा चार पाच दिवस तरी चालतं आहे एखादी बाटली पूर्ण भरून ठेवल्यानंतर म्हणजे तसं त्याचा प्रॉब्लेम नाही होत आणि जर बाय चान्स कधी जर असं वाटलंच की की आता पाणी असेल तर ते शेजाऱ्यांना पण सांगून ठेवतोच म्हणा ती गोष्ट की जरा येईपर्यंत जरा झाडांचं पाणी झाडांना पाणी घाला किंवा झाडांकडे जरा लक्ष द्या तर ही गोष्ट आम्ही कधी बाहेर जायचं असेल तर ह्या ही काळजी घेतो खा रोपांची